हा हलो हा आराध्ये ऑप्टिकल्समधून बोलतो आहे बोला की तुम्हाला नंबरचा चष्मा पाहिजे का फोटो सण पाहिजे ऊन आता आणि याच्यामध्ये नेमका कोण

हा हा मग त्याला फोटो सनग्लास म्हणतात आणि ती तो तुम्हाला मिळेल हा त्याच्यामध्ये क्वालिटीचा काच आणि सिंपल काच ग्लास अशा पद्धतीचे दोन क्वालिटी आहेत आणि त्याच्यामध्ये फ्रेम वेगवेगळ्या असतात मग तुम्हाला कोणती हा बनवून देतो ना आम्ही त्या पद्धतीनं कट करून तुम्हाला तुमचा नंबर वगैरे हे करून त्या पद्धतीचा आम्ही देतो तुम्हाला काचाची प्राईज आता ती क्वालिटीवर हाय तुम्ही जर चांगली क्वाॉलिटी निवडली तर तुम्हाला पाचशेच्या जवळपास बसेल साधी क्वालिटी निवडली तर तीनशे साडेतीनशेच्या जवळपास बसेल पण मला वाटतं आहे तुम्ही जर प्रत्यक्ष आमच्या ऑप्टिकल्सला भेट दिली तर तुम्हाला तुमच्या पसंतीनं चॉईस करता येईल आणि डोळ्यालाच्या हां हा नंबर पण आमच्याकडे चेक नंबर आम्ही फ्री चेक करून देतो आहे आणि फ्री चेक करून घ्या तुम्ही आणि मग हथं तुम्हाला प्रत्यक्ष स्पॉटला आल्यानंतरच तुम्हाला चांगलं पहायला मिळेल आणि चष्मा घेतल्याचं समाधान पण तुम्हाला मिळेल हा सांगतो की आराध्य ऑप्टिकल्स हनुमान चौक बारशि रोड धाराशिव हा सकाळी सकाळी नऊ ते संध्याकाळी आठपर्यंत या आमचं दुकान चालू असतं आणि तुम्ही आमच्या ही ज शॉपला भेट दिली तर आम्हाला अधिक आनंद होईल हा या या या स्वागत आहे ओक्के किती वेळ झाला